वाहतुकीच्या पद्धती नक्कीच आपल्याला सुधारल्या पाहिजे आहेत कारण आपल्याकडे मुंबईत ट्रेनला सकाळच्या वेळी खूपच गर्दी असते विरारवरनं येणाऱ्या ट्रेन या नेहमीच भरलेल्या असतात तर ही गर्दी नेहमी सकाळी सकाळच्या गर्दीच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी ज्याला आपण जे आपले पीक अवर्स म्हणतो त्यावेळी खूप गर्दी असते तर तिकडे चेंगराचेंगरी लोकलमध्ये धक्काबुक्की मग काही लोकांना गाडीत चढायला मिळत नाही हे सगळे या सगळ्या समस्या दररोजच्या आहेत तर ट्रेनची संख्या वाढवली गाड्यांची संख्या वाढवली तर कदाचित त्रास थोडा कमी होऊ शकतो लोकांना नीट बसायला मिळेल नीट गाडीत चढायला मिळेल तर ह्या गर्दीवरती तो एक उपाय आहे की गाड्यांची संख्या वाढवणं किवा लोकांचे कामाचे तास आहेत ते कामाच्या वेळा आहेत त्या वेगवेगळ्या वेळी ठेवणं हे एक प्रयोग झाला होता पण त्याला तितकासा त्याला तितकासा पाठिंबा मिळाला नाही पण तो प्रयोग नक्कीच झाला होता की ज्याच्यात लोकांच्या कार्यालयीन वेळेन् वेगवेगळ्या बट म्हणजे वेगवेगळ्या वेळा करणं जेणेकरून ती गर्दी विभागली जाईल पूर्ण दिवसात पण ते तितकंसं ते ते काम त्याच्यावर झालं नाही तर या प्रवासात तापदायक ठरणारी दुसरी गोष्ट म्हणजे जे ट्रॅफिक जॅम असतं किंवा आपण वाहतुकीचा खोळंबा जो होतो रस्त्यावरती तो नक्कीच आपल्याला तापदायक ठरतो तर त्याची कारणं म्हणजे रस्त्यावरचे खड्डे असतात रस्त्याची कामं ठिकठिकाणी चालू असतात मग ती कधीच पूर्ण होत नाहीत लवकर वेळेत त्यामुळे आपल्याला रस्त्यावरती ताप होऊ शकतो तर या सगळ्या गोष्टी वेळेत पूर्ण झाल्या रस्ते चांगले राहिले तर नक्कीच ट्रॅफिक कमी होईल आणि आपल्याला वेळेत पोचता येईल तर ते सगळे त्रास कमी होतील